हा बोला हा बोल

सायन्सला होता का तू जनरल सायन्स हे बघ आयुष आता तुझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहे तू आता काही पण करू शकतो म्हणजे जसं की तुला इंजिनीअरिंग करायचं असेल तर तू इंजिनीअरिंग करू शकतो किंवा तुला मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल तर त्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन आहेत आता जसं की मेडिकलमध्ये जायचं आहे तर तुला एन्ट्रन्स एक्झाम क्रॅक करणं पडेल सी ई टी द्यायची असेल तर तू सी ई टी देऊ शकतो पी सी बी ग्रुपमधून आणि किंवा मग तुला नीट क्रॅक करावी लागेल त्यामुळं तू नीट थ्रू डायरेक्ट डॉक्टरकडे जाऊ शकतो आणि सी ई टी जर दिली तू पी सी बीमधून तर तू फार्मसी करू शकतो किंवा बी एस्सी करू शकतो बी एस्सी ऍग्री करू शकतो आणि जर सी ई टी तू पी सी एम ग्रुपमधून दिली तर तुला इंजिनीअरिंगकडे जाता येईल आणि त्याम त्यामध्ये तू मेकॅनिकल इंजिनीअरिंग बीसीए कम्प्युटर इंजिनीअरिंग असं भरपूर काही करू शकतो आणि त्यामुळं तुला व्यवस्थित जॉब लागू शकते पॅकेजेसनुसार तू कोणच्या गावाला राहतो कारंजा लाडमध्ये तर मग अली सरचे क्लासेस आहेत तिथे तू लाव कारण ते व्यवस्थित प्रीपेर करून घेतात त्यामुळं तू तुला कोणचा ग्रुप चूज करायचा आहे पी सी एम की पी सी बी पी सी एम तर मग तुला सी ई टी पी सी एममधून द्यावं लागेल तू जे डबल इ पण देऊ शकतो जे डबल इ जर तू क्रॅक केली तर तुला आय आय टी लेव्हलचं कॉलेज मिळू शकते कारण आपल्या गावात खूप कॉलेजेत आ कॉलेजेस आहे महाराष्ट्रात गव्हर्मेन्टचे आणि तुझा बेस्ट म्हणजे दे तू त्यामध्ये म्हणजे तुला गव्हर्मेंट कॉलेज भेटेल तिथे तू तुमच्या गावात असेल ते विचार कर तू विचारपूस कर कारण मला ते इथून माहिती नाही पडणार ते ओके हा